हॅलो सांगली जिल्हा नगर वाचनालय हां नमस्ते हां सकाळी तीन तास वेळ असतो आपला वाचनालयाचा वाचकांसाठी म्हणून सकाळी नऊ वाजता उघडते लायब्ररी ती बारा वाजेपर्यंत असते आणि संध्याकाळी पाच वाजता उघडते ती आठ वाजेपर्यंत असते असं दोन वेळेला ही लायब्ररी उघडते आपण येणार आहात का आपण सभासद आहात का

हा सभासद फी तशी कमी आहे हो फक्त वर्षाला पाचशे रुपये एवढी फी आहे आणि आम्ही अनामत रक्कम वगैरे काही घेत नाही फक्त तुम्ही आमच्या हां फक्त तुम्ही आमच्या संदर्भग्रंथातला ग्रंथ वगैरे एखादा घेतलात तुम्हाला हवा असला तर मात्र त्या ग्रंथाची किंमत असते ना ती आम्ही ठेवून घेतो आणि ग्रंथ तुम्ही परत केलात की ती परत करतो हां पंधरा दिवस तुम्हाला पुस्तक तुमच्याकडे ठेवता येतं

जास्त जा हां नाही पंधरा दिवसांपेक्षा समजा जास्त होणार असेल तर तुम्ही आधल्या दिवशी यायचं आणि पुन्हा रिन्यू करून गेलात ना तर मग पुन्हा आणखी पंधरा दिवस तुम्हाला ठेवता येतं तर त्या पुस्तकाला मागणी नसेल तर हां जर बाहेरून आणखी मागणी लोकांची असली तर मग मात्र तुम्हाला द्यावं लागतं ते असं होतं आणि फाईनबद्दल म्हणाल तर फाईन तसं काय फारसा नसतो दिवसाला तीन रुपये तर हां तसा आता तो नग्यण्य आहे अगदी हो हो अगदी अगदी अगदी वारकरी संप्रदाय म्हणजे ज्ञानेश्वरांच्यापासून म्हणजे ज्ञानेश्वरी अमृतानुभव ह्यापासून ते ज्ञानेश्वरांचे अभंग आहेत तुकारामाचे अभंग आहेत जनाबाईंचे अभंग आहेत नामदेवांचं सगळ्या अभंगांचं एकत्रीकरण आहे ना ते ते आहे रामदासांचं आता रामदास काही वारकरी संप्रदायात येत नाहीत पण मग नाथांचं आहे एकनाथांचं आहे एक एकनाथी भागवत आहे एकनाथांची भारुडं वगैरे आहेत पुष्कळ आहे वारकरी संप्रदायाविषयी सुद्धा खूप आहे अहो अगदी भरपूर हां हां हो हो हो हो हो आमच्या हो आमच्याकडे बाल विभाग आहे आणि बाल विभाग आणि कुमार विभाग पण आमच्याकडे आहे म्हणजे आमच्याकडे अक्षरश बाल विभाग आहे कुमार विभाग आहे आणि स्त्रियांसाठी एक वेगळा विभाग आहे आता बाल वि विभागामध्ये सुद्धा म्हणजे कुमार विभागाच्या आधीचा भा भाग हं बाल विभाग म्हणजे हां तर त्याच्यामध्ये बालगीतं आहेत चित्रांची पुस्तकं आहेत छोट्या छोट्या गोष्टी असतात ना चित्रांच्या खाली दोनच ओळीत माहिती दिलेली असते जी किंवा गोष्ट असते आणि वरती चित्र असतं अशी सुद्धा पुस्तकं आहेत बडबड गीतांची पुस्तकं आहेत त्याच्यानंतरच्या याच्यात कुमार कुमार वर्गातली मुलं येतात ते दहा वर्षापासून पुढं वगैरे हां तर असे आहेत आमच्याकडे पुष्कळ प्रकारचे तुम्ही एकदा या ना तुम्ही या म्हणजे मग प्रत्यक्षच तुम्हाला पाहता येईल बरं का हां या नक्की या तुम्ही राहता कुठे सांगा तुम्ही राहता कुठे विजयनगर असं लांब आहे पण या एकदा वेळ काढून या आता आता काय झालं आहे की लायब्ररी प्रत्यक्ष बघितल्यावर तुम्हाला आवडेल आणि सभासद व नक्की व्हाल तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सभासद व्हाल या नक्की बरं का हां हां ठेवते मी आता ठेवते प्लीज हं हो हो ठीक आहे या तुम्ही बरं का हां हां थँक्यू